आमच्या रोजच्या वापरात वस्तू अशा भरपूर वस्तू आहेत की ते आम्ही पुन्हा उपयोगात आणतो जसं की दुकानावरची कॅरी बॅग असेल पॉलिथीनची जर ती आम्ही घरी आणली तर त्या पॉलिथीनमध्ये त्या पॉलिथीनमध्ये जे काही घरच्या बारीक वस्तू आतात ते आम्ही त्याच्यामध्ये टाकून साठवून ठेवतो जसं की बरण्या आल्या त्या बरण्यामध्ये घरामधले जे काही सामान आहेत ते आम्ही ते आम्ही भरून म भरून ठेवू शकतो आणि शेतामधील जे बी बियाण्याचे खतांची पोती आहेत त्याच्यामध्ये घरातील गहू सोयाबीन हे भरून हे भरून ठेवतो अशा अनेक आमच्या जी वस्तू आहे ती वापरण्यात आता की जी आम्ही एक ज्याचा एक उपयोग असून सुद्धा आम्ही ते रोजच्या उपयोगात आणतो की म्हणजे यापासून प्रदूषण हे खराब होऊ नये आणि याचे दुष्परिणाम होऊ नये की रोजच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडू नये म्हणून आम्ही ते जे रोजचे सामानाचे जे रिसायकल म्हणून आम्ही वापरण्यात आणतो